खरंतर राज्यातील वृत्तमाध्यमांची भाषा ही प्रदेशातील विविधता नक्की कशाप्रकारे दर्शवते हे आपण सर्व जाणतोच न्यूज मिडिया किंवा न्यूज इंडस्ट्री हे मास मीडियाचे प्रकार आहेत जे सामान्य लोकांपर्यंत बातम्या पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित करतात यामध्ये मग वृत्तसंस्था असेल वर्तमानपत्रे वृत्तमासिके असेल वृत्तवाहिन्या इत्यादींचा समावेश म्हणजे झालेला आपणाला दिसून येतो त्यामध्ये वर्तमानपत्र हे हलक्या आणि डिस्पोजेबल प्रकाशक आहे म्हणजेच सामान्यत कमी किमतीच्या कागदावर छापले जाते ज्याला आपण न्यूजप्रिंट म्हणतो हे सामान्य किंवा विशेष स्वारस्य असू शकते आणि दररोज साप्ताहिक पाक्षिक मासिक द्वैमासिक

त्रैमासिक प्रकाशित केले जाऊ शकते सामान्य स्वारस्य असलेले वृत्तपत्रे सहसा विविध विषयावरील प्र व वर्तमानपत्रे असतील बातम्यांची जनरल्स असतात ज्यामध्ये राजकीय कार्यक्रम गुन्हेगार व्यवसाय खेळ आणि मते संपादकीय स्तंभ किंवा राजकीय व्यंगचित्रे यांचा समावेश असू शकतो अनेकामध्ये हवामानाच्या बातम्या आणि अंदाजदेखील समाविष्ट आहेत खरंतर वृत्तपत्रे कथा स्पष्ट करण्यासाठी छायाचित्रांचा अधिकाधिक वापर कर करताना आपल्याला दिसून येतात म्हणजेच कथा ही एकच लेख बातमी किंवा वैशिष्ट्य असते सामान्यत एका इव्हेंट समस्या थीम किंवा एखाद्या व्यक्तीला प्रोफाईलशी संबंधित वार्ताहर मुख्य ठिकाणी स्थानिक पातळीवर त्यांच्या म्हणजे स्वतःच्या देशातून किंवा ते जेथे तैनात आहेत त्या परदेशी शहरामधून घडणाऱ्या बातम्या नोंदवतात म्हणजेच तसे पाहता बहुतेक पत्रकार माहिती फाईल करतात किंवा त्यांच्या कथा दूरच्या ठिकाणाहून इलेक्ट्रॉ म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लिहितात बऱ्याच प्रकरणामध्ये ब्रेकिंग स्टोरी कर्मचारी सदस्यांद्वारे संकलित केलेल्या आणि सादर केलेल्या माहितीद्वारे लिहिलेल्या लिहिल्या जातात जे नुकत्याच घडलेल्या आणि त्वरित प्रसारित करण्याची आवश्यकता असलेल्या एखाद्या कार्यक्रमाची माहिती गोळा करण्यासाठी मैदानावर असतात म्हणजेच आपण पाहतो की रेडिओ आणि टेलिव्हिजन रिपोर्टर्स अनेकदा कथा तयार करतात आणि घटनास्थळावरून लाईव अहवाल देतात हे आपण सर्व पाहतोच काही पत्रकार बातम्यांचा अर्थ लावतात म्हणजे की वाचक दर्शक किंवा श्रोत्यांना श्रोत्यांनामध्ये आणि विश्लेषण देतात आणि या भूमिकेतून त्यांचा भाषा भाषा भाषाकार किंवा मग स्तंभलेखक असे त्यांना म्हटले जाते पत्रकार नोट्स घेतात आणि छायाचित्र घेतात किंवा मग व्हिडिओ शूट करतात एकतर स्वतःहून नागरिकांमध्ये किंवा छायाचित्रकार किंवा कॅ कॅमेरा पर्सन द्वारे दुसऱ्या टप्प्यात ते साहित्य व्यवस्थित करतात फोकस किंवा झोरपेग ओळखा निर्धारित करतात आणि शेवटी त्यांच्या कथा लिहितात त्यानंतर बातम्या किंवा कॉपी एडिटर्स यू एस स्टाईल किंवा युरोपमधील उपसंपादक जे न्यूज डिस् डिस्कवरून काम करतात त्याद्वारे कथा संपादित केली जाते म्हणजेच कधीचे मथळे न्यूज डेस्कद्वारे ठरवले जाते आणि व्यावहारीकपणे कधी रिपोर्टर किंवा लेखाच्या लेखक लेखकाद्वारे बऱ्याचदा न्यूज डेस्क मुळात रिपोर्टड रिपोर्टर असेल किंवा मग लेखकाने तयार केलेल्या पहिल्या मसुद्याची शैली आणि टोनदेखील जोरदारपणे पुन्हा लिहिले जाते किंवा मग बदलली जाते शेवटी वृत्तपत्र किंवा मासिकाच्या आवृत्तीसाठी निवडलेल्या कथांचा संग्रह म्हणजेच डमी चाचणी पृष्ठांवर ठेवली जाते आणि मुख्य संपादकाने सामग्रीमधील सामग्री शैली आणि भाषा मंजूर केल्यानंतरच ते प्रकाशनासाठी पाठवले जाते म्हणजेच लेखकाला प्रकाशित झालेल्या भागासाठी बायलाईन दिली जाते त्याचे किंवा तिचे नाव लेखा म्हणजे लेखासोबत दिसते ही प्र म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ती प्रकाशनाच्या वारंवारतेनुसार होते जसं की बातम्या विविध स्वरूपात ब्रॉडशीट टॅबलॉईट मासिके आणि नियतकालिक प्रकाशक म्हणजे प्रकाशन तसेच कालावधी दैनिक साप्ताहिक अर्ध साप्ताहिक पाक्षिक किंवा मासिक याप्रकारे प्रकाशित केली जाऊ शकतात